हां हां प्रीती हॉटेल हां प्रीती हॉटेल काय अहो आम्ही बारा वाजता तुम्हाला सांगतो जेवणाची ऑर्डर दिलेली आहे ती जेवणाची ऑर्डर आता एक वाजला तरी अजून तुम्ही पाठवत नाही म्हणजे काय प्रकार काय चाललं आहे हे काय योग्य नाही लक्षात ठेवा काहीही करा पण ती ब आमच्याकडे आता आले यायला पाहिजे होतं काय म्हणताय माणूस पाठवलं आहे अहो कुठे माणूस आला आहे इथ तुम्ही काय पण काय असं द्याय लागलाय नाही इथं माणूस आलेला नाही कुणी अजूनपर्यंत वाट बघतोय आम्ही तुम्हाला ऑर्डर माहीत नाही का ऑर्डर अहो ऑर्डर पाठवलेली आहे तुम्हाला दोन चिकन तंदुरी सांगितले होते मी लक्षात आलं का आणि त्याचबरोबर दोन चपात्या दोन भाकरी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही अजून पण पाठवत नाही म्हणजे विशेष वाटाय लागलं आहे इथं आमची पाहुणे रावळे आलेली असते ते ते जेवणार कधी अहो तुम्ही कसलीच दखल घेत नाही म्हणजे हे बघा हे बाकी मला काय सांगू नका तुम्ही तुमचं व्यवस्थापन आणि तुम्ही ते जाणो मी काय करणार तुमच्या माणसाला काय झालं तर मी काय ब मी काय करू दुसरीपार हे व्यवस्था करता येत नाही का तुम्हाला तुम्ही पर्यायी व्यवस्था करा काही करा एक कसं असते एक समजूतदारपणा असलं ना तर ठीक असतंय पण तुम्ही एवढा वेळ जर लावत असेल तर पुढच्या वेळेस आम्ही कसं काय येणार अजिबात नाही आत्ताच तुम्हाला सांगतो फार तर पंधरा मिनटं मी देतो पंधरा मिनटात तुमचा जर माणूस आला नाही तर मी तिथं येऊन अक्षरशः तुम्हाला बडबडेन मग पुन्हा तुम्हाला जास्त जड जाईल लक्षात ठेवा हे काही बरोबर नाही गोष्ट आणि सांगितलेली गोष्ट ऐकायलाच पाहिजे तुम्ही काय म्हणला अहो रागवायचा काय प्रश्न आहे त्याच्यात रागवायचं म्हणजे कुणकुणाला राग येणार ज्याचं नडतं त्यालाच राग येतो ना हा हे बघा तुम्ही ते बाकीचं मला काय सांगू नका ऐकलं आहे मी तुमचं मघापासून परंतु आता तर मी ऐकून घेणार नाही तुम्ही लवकरात लवकर तुमचा माणूस इथं पाठवायचा आणि ते सगळं जे काय असेल ती जेवण फिवन आणून द्यायचं लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला सहकार्य करतो तुमच्याकडून आम्ही घेतो म्हणून तुम्ही असं वागता का नाहीतर मग पुढच्या वेळेस आम बदल बदलणार पुढच्या वेळेस आम्ही असं नका करू सांगितलेलं गोष्ट ऐका आणि बाकी काय मग मी बोलत नाही तुम्हाला